मराठी भाषेतील प्रादेशिक बोली म्हणजे अहिराणी भाषा आय आहे अहिराणी भाषेबद्दल मला खूप काही बोलायला वगैरे आवडते कारण आपण म्हणतो पण अहिराणी भाषा ही एकदम साधी आणि छान भाषा आहे तिच्याबद्दल बोलायचे झाले म्हणजे वेगवेगळे गाणे वगैरे तिच्यात निघा निघले जातात मराठीच्या बोलीबद्दल अधिक काही सांगायचे म्हटले झाले तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत पण त्याबद्दल मला माहिती नाहीये त्यामुळे मी सांगू शकत नाही